आमच्या सातारा गावाबद्दल जर सांगायचं झालं ना तर कमीच पडेल जे एवढं आमचं सुंदर गाव आहे सातारा म्हणजे त्याला एक इतिहास आहे शिवाजी महाराजांचा त्याला इतिहास लाभलेला आहे त्यामुळं सातारा आमचं हे शहर म्हणा किंवा गाव म्हणा हे अतिशय सुंदर आहे अतिशय मोहक हिरवळीचं गाव आहे ते अगदी डोंगर दऱ्या यांनी नटलेला गाव आहे आमचा नद्या आहेत दोन दोन नद्यांचा संगम आहे संगम माहुली म्हणतात तिथं मंदिरं आहेत कृष्णा वेण्णा यांची तिथं मंदिरं अतिशय जुन्या पद्धतींची दगडी छान मंदिरं आहेत तसेच इकडं जर पर्यटनाच्या बाबतीत डोंगरदऱ्यांकडे जर पाहायला गेला तर एकिवला एकिवचा धबधबा आहे शिवाय आपण जे म्हणतोच निसर्ग सौंदर्य ते अगदी मनाला भावणारं मनाला भुरळ पाडणारं असं सातारचं सौंदर्य प्रत्येकाला आकर्षित करणारं असंच आमच्या सातारचं सौंदर्य आहे इतिहास शिवाजी महाराजांचा इतिहास लाभलेलं हे गाव हिरवळीनं अगदी फुलून जातं पावसाळ्यामध्ये आणि जे बाहेरचे लोक येतात त्यांना सुद्धा ते आवडणारं खायच्या बाबतीत असेल खाण्याचे सर्व पदार्थ इथं व्यवस्थित मिळतात शिवाय हिरवळ जर म्हणायला गेला तर इकडं कास पठार म्हणून आहे की ज्याची गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड आहे त्याचं न नोंद झालेली आहे त्यामुळं इथं येणारे प्रत्येक पर्यटक हा तो सातारमध्ये आल्यानंतर कास पठार बघितल्याशिवाय जात नाही कारण तिथली जी हिरवळ आणि त्याला हिरवळीवरती ती येणारी सुंदर वेगवेगळी रंगबेरंगी जी फुलं आहेत ती अतिशय मनाला आनंद देतात सुखद गारवा देतात मनाला त्यामुळं हे आमचं जे गाव आहे ते अगदी सातारा जिल्ह्यापुरतं मर्यादीत न राहता अगदी पूर्णपणे सर्व जगभर असं काय म्हणतात त्याला सर्वांना आवडणारं असं गाव आहे आणि त्यामुळं हे सर्व हिरवळीनं नटलेलं गाव असल्यामुळं ते आम्हालाही खूप आवडतं मलाही खूप आवडतं आणखी काय सांगायचं खूप सांगण्यासारखं आहे पण थोडक्यात मांडायचं झालं तर ते आमचा सातारा म्हणजे हिरवळीला आणि मनाला समाधान देणारा सातारा आहे